नव्याने जन्मलेल्या मुलांची काळजी घेत असताना आपण त्यांना जपलं पाहिजे हा पहिला काळजीचा नियम आहे कारण उन्हामध्ये त्यांना नेता कामा नये कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाचा त्रास होऊ शकतो नवजात मुलांची जी काही स्किन असते ती खूप नाजूक असते त्याच्यामुळं उन्हाचा त्यांना त्रास होऊ शकतो त्यांची त्वचाही लाल पडू शकते त्याचप्रमाणे पहिल्या वर्षी जर आपण आहार बघितला नवजात मुलांचा तर आपण आईचं दूध हे त्यांच्यासाठी अमृत असतं आपण स्व त्यांच्या मातेचं दूध हे त्यांना मिळालंच पाहिजे याची काळजी प्रत्येक आईनं घेतली पाहिजे कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यानं घेतली पाहिजे त्याचप्रमाणे गायीचे दूध असेल त्यानंतर त्यांना विविध जीवनसत्व देणारी खिचडी असते ती आपण त्यांना दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण नवजात जन्मलेल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचं भवितव्य सुरक्षित केलं पाहिजे असं मला वाटतं